कुठे आहेस रे तू कुठे आहेस आता अरे मी बँकमध्ये आलो होतो हे रूल कधी चेंज झाले पन्नास हजार रुपये काढायचे होते आणि वीसच हजार रुपये निघाले हो कालपासून परेशान आहे रे मी अरे पेटीएमची लिमिट चेंज झाली चारच हजार रुपये एका टायमला कसं का झाली असंल रे त्यातल्या त्यात बँकचे कन बँकचे कर्मचारी पण जेवण करायला लवकरच चललेले जरासं झालं की जेवणाचा टायम झालं म्हणा आणि चाललेलं आता पैसे काढायच आहेत तर कसे काढा हो एका दिवसाचे वीस हजार रुपये कसे द्यावे या कर्माधिकारीला हो मला पन्नास हजार रुपयाची आता गरज आहे निघे ना झालेत अकाउंटमध्ये पैसे असून काहीच फायदा नाही रे त्याचा अरे आता मग कसे काढू तुझा कोणी मित्र असेल तर सांग ना हो ठीक आहे ठीक आहे